आमच्या इकडे खूप सारे विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात जसे कि खव्याची पोळी असेल बेसनाचे लाडू असतील चिंचगुळा्चं पन्ह असेल तिळगुळाचे लाडू असतील आणि हे पदार्थ काही विशिष्ट काळामध्ये केले जातात यातील बरेच पदार्थ आणि सं मकर संक्रांतीला भोगीची भाजी असेल किंवा महालक्ष्म्यांला अंबाड्याची भाजी असेल देवडांगर असेल घोसावळ्याची भजी असतील हे अनेक प्रकार केले जातात आता प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळे पदार्थ अधिक कमी अधिक प्रमाणात वाढले जातात आता उदाहरणार्थ मकरसंक्रांत मकरसंक्रांती ही उन्हाळ्यात येते ते आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते आणि तेिळगूळ किंवा तिळ हे जे असतात ते उष्ण असतात मग तेव्हा तिळाच्या पोळ्या केल्या जातात किंवा तिळाचे लाडू केले जातात त्यानंतर मकर संक्रांतीच्या आदी एक भाजी असते भोगीची भाजी केली जाते त्यामध्ये शेतातल्या सगळ्या भाज्या मिक्स केल्या जातात ज्या कि आरोग्यासाठी चांगल्या असतात त्यामध्येे हुरडा असतो डहाळ असतो ऊस असतो त्यानंतर आमच्याकडे वेळ अमावस्या म्हणून एक प्रकार असतो त्या वेळ अमावास्येला भज्जीची भाजी असते अंबेल असते वेळ आमावस्या शक्यतो हिवाळ्यात येते मग त्या प्रत्येक गोष्टीमागे काही विशेष कारण असतात आणि त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ कमी अधिक प्रमाणात त्या त्या ऋतूनुसार त्या त्या हवामानानुसार केले जातात